हां बोला हो का हां हां ट्रेनचे ट्रेनची बुकिंग करायची आहे का

नागपूर टू चेन्नई करायचं आहे का कधीची करायची आहे दहा जुलैची करायची आहे का ठीक आहे ना हो हो हो ट्रेन आहे पण कुठलं कुठल्या ह्याचं करायचं आहे ए सीचं करायचं आहे की बर्थचं स्लीपरचं करायचं आहे स्लीपरचं करायचं आहे का आहे ना हो कन्फम होऊन जाईल ना भेटून जातील कन्फम कन्फम होऊन जाते हां जवळपास बघा ना आता जसं इथून यवतमाळ टू नागपूर तुम्ही बाय बसनं येणार की इथून पण काही इथून ही बुकिंग करायचं आहे यवतमाळ टू नागपूर हो हो इतू इथून टॅक्सी आहे म्हणजे तुम्हाला इथूनंच मग चेन्नईचं काढायला लागेल य यवतमाळ टू चेन्नई लागेल मग आहे ना तर पहा इथून तुम्हाला यवतमाळहून जर पिकप करायचं असेल तर चेन्नईपर्यंत टोटल ते रेल्वे टिकीट आणि बस टिकीट दोन्ही मिळून तुम्हाला एकोणीसशे रुपये लागतात हो पर कँडिडेट कारण की तुम्हाला इथून बाय म्हणजे पेशलच ग गाडी येईल आमची घ्यायला आणि पुन्हा रेल्वे टेशनला बा एखादवेळेस तुम्हाला सोडून देईल आणि रेल्वे टेशनला तुम्हाला टिकीट हॅन्डओव्हर होईल आणि तिथून तुम्ही ॲक्चुअल ट्रेननी जाऊ शकता चेन्नईला आणि कन्फम मिळेल टिकीट हो हो हो

रिटनचं काढून देऊ ना तुम्ही सांगाल त्या तारखेला मग त्या हिशेबानं काढता येतं ना इकडे चालेल चालेल मी अप डाउनचं दोन्ही पण काढून देतो काही हरकत नाही ना चालेल चालेल काही हरकत नाही नाही बा बाकी नाही नाही बसेस ते चेन्नईपर्यंतच राहते इथून म्हणजे तिकिट बाकी असं ट्रॅव्हलिंग वग दुसरं काही नाही आहे मग इथून फक्त तिकीट काढणे आणि पिकप करणे

नाही नाही त्याचं नाही आहे त्याचं नियोजन नाही आहे तरी मी असलं तर कुणाला नंबर देतो तसं ठीक आहे चालेल ठीक आहे मग स्लिपर करून देतो हो हो हो ठीक आहे ठीक आहे चा हो हो चालेल